हॅलो ठीक आहे ना तुम्ही किती लोक येता

तशी ठाणे जिल्ह्यामध्ये तेवढी थंडी तर पडत नाही पण तुम्ही तुमच्या सोयीनुसार येऊ शकता इथे राहण्यासाठी हॉटेल्स वगैरे सगळी व्यवस्था केल्या जाईल जेवना जेवणाची पण व्यवस्था सगळी म्हणजे आमच्याकडे केली जाते पण तुम्ही किती लोक येताय त्यांचे सगळे सगळ्यांचे आधार कार्ड वगैरे स ते लागतील आम्हाला तिथे भरपूर म्हणजे असं पर्यटन स्थळ वगैरे आहेत गणपती मंदिर आहे म्हणजे मोठ्ठं मंदिर आहे गणपती मंदिर इथे त्याच्या साईडला पण शंकरजीचं मंदिर आहे आणि मुलांसाठी पण खेळायला गार्डन आहे जिथे झुले वगैरे भरपूर असे म्हणजे पाहण्यासाठी भरपूर ठिकाणं आहेत एक्स्ट्रा एक्स्ट्रा पैसे देणं प पडणारच आहे तुम्हाला कारण की ते तुमच्या याच्यानुसार आहे की तुम्हाला तिथे जायचं आहे की नाही जायचं आहे तसं ते पॅकेज पाच हजार पॅकेज दिला जातो त्याच्यामध्ये तुम्हाला काय कमी करायचं आहे काय जास्त करायचं आहे ते तुमच्यावर आहे हां थोडं थोडंफार कमी जास्त केलं जाईल तस् त्याच्याबद्दल काही नाही पण तुम्ही कधी येताय का येताय ते सर्व मेल करून द्याल आम्हाला ठीक आहे ठीक आहे सांगाल तसं आम्हाला थँक्यू